आमच्या सोसायटीत दरवर्षी गणपती बसवल्या जातो त्या गण ते तेव्हा आमच्या इथे एक शिबीर प्रशिक्षण शिबीर घेतली जाते त्यात आम्हाला गणपती कसा तयार करायचा शाडूच्या मातीपासून किंवा काळ्या मातीपासून गणपती कसा तया तयार करायचा तो इको फ्रेंडली असला पाहिजे ह्याचं प्रशिक्षण दिलं जातं त्यामध्ये गणपती गणपती बनवायसाठी आधी शाडूची माती लागते त्या ती शाडूची माती पाण्यात कालवल्या जाते आणि त्यामध्ये डिंक टाकून जशी आपण कणिक मळतो तशी ती मऊ केली जाते त्यानंतर प्रशिक्षक आम्हाला तिथं गणपतीचं आकार कसा तयार करायचा आधी सर्वात आधी गणपतीचा खालचा भाग बेस कसा तयार करायचा ते सांगतात त्यानंतर त्याचं बसायचं आसन त्यानंतर त्याचे पोट पाय मग नंतर हाताची रचना तोंडाची रचना डोळ्यांची रचना नाकाची रचना त्याची सोंड असते त्याची रचना कशी असते किंवा मुकुट मुकुट कसा तयार केलं जातं त्याची रचना सांगतात मग त्याच्या गळ्यातील हार त्याच्या अंगावरचं नक्षीकाम त्याच्या बाजूचे जे आसनावरचे लोड असतात ते कशे तयार करे केले जातात त्याच्या पूर्ण आसनावरचं नक्षीकाम हे सगळं शिकवल्या जातं आणि या शिबीरात मी दरवर्षी भाग घेते आणि शिबीर खूप चांगल्या प्रकारे होतं आणि हा खूप मग काय झालं